स्स्टॅम्प म्हणा किंवा नाणं म्हणा किंवा दगड म्हणा याचं मूल्यमापन करणं खूप अवघड आहे कारण त्याचा संग्रह करणं करायला मला आवडेल पण त्याचं मूल्यमापन कसं कसं करता येईल याचा मी विचार करते आहे मला अजून काही तंत्र त्यातला काही क् माहीत नाही आहे पण मला ते संग्रहित क् करायला खूप आवडेल मला नाणं म्हणा किंवा स्टॅम्प दगड कारण य् ह्या दु खूप दुर्मिळ होत जाणाऱ्या गोष्टी आहेत आतास् अलीकडे स्टॅम्प पण म् अलीकडं ह्या म् पिढीला पुढच्या पिढीला स्टॅम्प माहीत होत नाही आहेत कारण आता ह्या नवीन पिढीमध्ये खूप नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्यामुळे त्यांना नेमकं स्स्टॅम्प कसं असतं काय नाही हे त्यांनी पाहिलेलंच नाही आहे त्यामुळे ते जतन करून ठेवायला खूप आवश्यक आहे पुढच्या तरच हे आप् पु आपण पुढच्या पिढीला ते दाखवू शकू म्हणून मी ते संग्रहित करण्याचाच प्रयत्न करते आहे मूल्यमापन म् मा च्या दृष्टीने अजून मी काही विचार केलेला नाही आहे फक्त तो संग्रहित करून ठेवण्याचाच माझा उद्देश आहे त्यातील बाकी अजून त्याबद्दल कशी जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल स्टॅम्पच्या संदर्भामध्ये कारण स्टॅम्प हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प आहेत त्याच्याबद्दलची स्टॅम्पबद्दलची माहिती पण मी म् मिळवण्याचा प्रयत्न करते आहे